सगळ्यात आधी आमची मराठी ही मातृभाषा असल्यामुळे आम्ही मराठीमधूनच चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो आणि मराठी भाषा ही आम्हाला खूप सोप्या पद्धतीने वाटते आणि त्यामुळे आम्ही मराठी भाषेचाच वापर करून सगळ्यांना आम्ही आपुलकीची भावना व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करतो